राज्यातील पारंपरिक औषधांसोबत रोगींना वेगवेगळ्या थेरपी देणे पण आवश्यक आहेत जसे की पंचकर्म वगैरे जे ऑईल देऊन जे केले जाते आपल्या वॉडीवर आणि वेगवेगळे योगासने आणि जे हार्ट स्पेशलिस्ट असतात जे स्पेशल त्यांना हार्ट वगैरे हार्ट अटॅक वगैरे येतो अशा लोकांना योगासने अनुलोम विलोम ह्या ज्या गोष्टी असतात ह्या पण द्यायला हव्यात आणि वेगवेगळ्या थेरपी बऱ्याचशा थेरपी इथे आहेत या पण त्यांना सोबत करून द्याव्यात